उन्हाळ्यात माझ्या मते सर्वात जास्त पिल्या जाणारे पेय म्हणजे लिंबू सरबत लिंबू सरबत हे शरीरासाठी अत्यंत लाभदायी आहे उन्हाळ्यात पाण्याची कमी ही आपल्या शरीरात होतेच व ऊन लागणे त्यानंतर खूप काही आजार हे ऊन्हामुळे होऊ शकतात त्यानंतर आपण जर लिंबू पाण्याचे नियमित सेवन म्हणजे सेवन करीत राहिलो किंवा आपण ते पेय घेत राहिलो तर त्यामुळे पाणी हे शरीरात मोठ्या प्रमाणात जाते लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिडचं प्रमाण जास्त असल्याकारणाने ते शरीरात आपल्याला एनर्जेटिक फील करून देते म्हणजे लिंबू सरबत हे श शरीरात गेल्याने माणूस हा एकदम रिफ्रेश आणि चांगला फील करतो सोबतच लिंबू पाणी हे शरीरासाठी अत्यंत लाभदायी आहे हां लिंबू पाणी बनवायचे म्हटले तर हा लिंबू पाणी मध्ये साखर लिंबू मीठ या काही गोष्टींचा आपण वापर करू शकतो आणि ते बनवून नेहमीच्या आहारात किंवा पेयामध्ये आपण त्याला घेऊ शकतो ते पिण्याचे खूप जास्त फायदे आहे आणि ते नक्कीच तुम्ही सर्वजण प्या त्यानंतर सर्व गोष्टी हे लिंबूमुळे चांगल्या होतात नक्कीच तुम्ही पण हे लिंबू सरबत घरी बनवा आणि प्या आणि उन्हाळ्यात हे तुम्हाला खूप लाभदायक ठरेल